जेव्हा माझा स्टेजवर कार्यक्रम असते त्या आधी मी खूप चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करते गाण्याचे प्रत्येक बोल मी समजून घेते त्याचप्रमाणे माझा गळा खराब होऊ नये म्हणून खाण्यावर कंट्रोल करते आंबट थंड तिखट तेलकट यासारख्या पदार्थापासून दूर राहते